हां मॅम बोला ना हा मॅम येस मी बोलते हो मॅम नाही आली माझी तब्बेत थोडी बरी नाही आहे ना मी हॉस्पिटलमध्ये आहे ॲडमिट त्यामुळे मी नाही आली हो प्रॉब्लेम झाला आहे माझा ॲक्सिडंट झाला आहे ना त्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यामुळे मी ऑफिसला येऊ शकले नाही आज मॅम थोडंसं प्रॉब्लेम होता ना मग आता ॲक्सिडंट झाल्यानंतर फोन वगैरे सगळं मॅम तसं नका करू मॅम थोडं तुम्ही पण समजून घ्या ना मी आता हॉस्पिटलमध्ये आहे ना कसं काॅन्टॅक्ट करू शकणार आहे एकतर आय थिंक तुम्हीच पण समजून घ्यायला पाहिजे ना नाही मॅम आता प्रॉब्लेम झाल्यावर प्रॉब्लेम नाही सांगणार नाही तर काय सांगणार मग नाही हो मॅम एकच प्रॉब्लेम दर वेळेस कसा येईन जेव्हा जेव्हा जो प्रॉब्लेम जेव्हा झाला ना तेव्हा सांगेल ना माणूस कधीपण सांगायला काय मला पण काय वेड लागलं आहे काय हो मॅम हो मॅम माहिती आहे मला

हो ठीक आहे मॅम बट सॉरी मॅम सॉरी मॅम परत नाही होणार असं आता हो मॅम माहितेय बट मग थोडं लेट झाला आहे ना मी आता माझा ॲक्सिडंट झाल्यावरती मी कसं हे करणार कॉन्टॅक्ट कसं करू शकणार ना कारण माझा मोबाईल वगैरे फुटलेला ना त्यामुळे मी कॉन्टॅक्ट नाही केला बट सॉरी मॅम मॅम तसं काही नका करू नाही मॅम तुम्ही सांगा ना बॉसला समजावून मॅम असं नका करू बाई मॅम प्लीज मॅम प्लीज मॅम तसं नाही कर तसं नका करू प्लीज सांगा ना समजावून तुम्ही पण तसं नाही करे मग आता माझा प्रॉब्लेम झाला आहे ना मला झालं आहे ना ॲक्सिडंट माझं झालं आहे ना त्यामुळं मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन ना ओके मॅम ओके ओके चालेल ओके मॅम पण तसं काही सॅलरीचं कमी जास्त नका करू जे आहे तेच बरं आहे ओके मॅम ठीक आहे ओके मॅम थँक्यू हां ठीक आहे मॅम हो मॅम थँक्यू सो मच हो हो चालेल चालेल ठीक आहे थँक्यू मॅम